नमस्कार मी लाभेश पाटील मी तुमच्या हॉटेलमधून चिकन बिर्याणी चिकन लॉलीपॉप मच्छी फ्राय चिकन मसाला आणि सॅलड या गोष्टी ऑर्डर केल्या होत्या पण माझी तुमच्या या फुडविषयी कम्प्लेंट आहे चिकन बिर्याणीमध्ये खूप जास्त प्रमाणात ऑइल होतं आणि चिकन लॉलिपॉप सुद्धा प्रॉपर शिजलेले नव्हते आणि तुम्ही जी मच्छी फ्राय पाठवलीत ती पूर्ण शिजलेली नव्हती किंवा ताजी नव्हती आणि जो चिकन मसाला तुम्ही पाठवलात त्याची पॅकेजिंग पण व्यवस्थित नव्हती आणि त्यामध्ये सुद्धा ऑइल खूप जास्त प्रमाणात होतं आणि जे मी सॅलड ऑर्डर केलं आहे ते व्यवस्थित कापलेलं नव्हतं आणि चिकन मसाला खाल्ल्यानंतर ते जरा जास्त प्रमाणात तिखट होतं आणि तेलकटसुद्धा होतं आणि शिवाय सांडलेलंसुद्धा होतं तर या गोष्टीची तुम्ही दक्षता घ्या आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून काही ना काही पदार्थ ऑर्डर करत असतो पण आज खूप जास्त प्रमाणात तुमच्या हॉटेलची कंप्लेट आलेली आहे तरी या सर्व प्र पदार्थांवर तुम्ही लक्ष द्या चिकन लॉलीपॉप हे प्रॉपर शिजलेलं नसून त्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणात कॉनफ्लॉवरचे प्रमाण होते आणि मच्छीसुद्धा ताजी नव्हती त्याच्यामुळे तुम्ही त्या गोष्टीवरसुद्धा लक्ष द्या आणि चिकन बिर्याणीमध्ये सुद्धा सर्वात जास्त प्रमाणात तेल असल्याने ते खातासुद्धा येत नव्हते तरी या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या आणि पुढच्यावेळी आम्हाला खूप चांगली ऑर्डर सर्व कराल अशी आम्ही आशा करतो